माझे वय आत्ता नुकतेच अठरा वर्ष पूर्ण झाले आहे त्यासाठी मला आधार आधार कार्डासाठी अर्ज करावा लागेल त्या पण परंतु नावनोंदणीसाठी कुठे जायचं हे मला माहीत नव्हतं त्यासाठी मी शाळेच्या समोपदेशाशी संपर्क समूपदेशांशी संपर्क केला त्यांना विचारले आधार कार्ड मला आधार कार्ड नवीन करण्यासाठी कुठे जावं लागेल त्यांनी मला सांगितले की आधार कार्ड आतार आधार नोंदी केंद्र हे आपल्या शाळेच्या जवळच आहे त्यांनी माझं नाव वगैरे शाळेत नोंदवून घेतले त्यांनी सांगितले शाळेमध्येे कॅम्प येत असतात त्या कॅम्पमध्येे पण होऊ शकते आणि ते म्हणाले तुम्हाला अर्जंट असेल तर तुम्ही तिथे जाऊनही करून घेऊ शकता तर मी तिथे गेले तिथं त्यांनी माझं नाव वगैरे आधी विचारून घेतले त्यांनी माझे जुने आधार कार्ड बघितले नवीन आधार कार्डासाठी त्यांनी मला नवीन फोटो काढायलाही लावला त्यांनी माझं आधार कार्डामध्ये नाव चुकीचं होतं त्यांनी नावही दुरुस्त केले व त्यांनी ते सगळं बरोबर केले आणि त्यांनी माझं नवीन आधार कार्ड घेतलं आणि मला त्या केंद्राला भेट दिल्यावर मला कळले की इथे आधार कार्ड पटकन होऊ शकतं शाळेमध्येही कॅम्प घेत असतात कॅम्पमध्ये खूप मुलांचं असतं त्यामुळे पटकन होत नाही पण इथे केलं असं ते मला पटकन झालं आधार नोंदणी केंद्रावर जाण्याचा सल्ला हा मला शाळेच्या समुपदेशकांनी दिला त्यामुळे त्यांचे धन्यवाद